नुकत्या जन्मलेल्या समजा जे मूल असते तर त्याची समजा स्वच्छता वगैरे राखावं लागते तर त्याच्यामध्ये समजा बुवा त्याचं समजा संंडास वगैरे लघवी वगैरे केलेली असते ती पुसणं वगैरे आणि त्याला स्वच्छता की समजा ठेवावं लागते तर त्याच्यामध्ये समजा ते डायपर वगैरेचा वापर करतात नंतर ते त्या लंगोट वगैरे हे ते समजा बांधले जाते आणि त्याच्यासाठी समजा आपल्या डेटटॉलचा याचा वापर केला जाते आता डेटॉलमध्ये समजा बुवा ती कोणते जंतू हे ते करून समजा बाळाला ते सर्दी खोकला हे तेव्हा यासाठी त्या हळद वगैरे हे ते समजा काढा ते हळद ते डोक्याला लावतात तर अशा प्रकारे समजा आपण आजारी पडू नये म्हणून आपण उपाय करतो